हां मॅडम मी तुमच्याकडून मिक्सर घेऊन गेली होती ती मिक्सर खराब नि खराब निघाली एक महिना झाला

गॅरंटी पिरयडमध्ये असतो ना एक वर्षाच्या ते मिक्सरचं पॉट ना लागत नाही आहे ते खूप जाम आहे आणि त्याचा वायर पण छोटा आहे तो शॉक लागण्याची पण भीती आहे त्याला तेव्हा केली होती तपासणी पण मला पण नाही माहिती ते काय प्रॉब्लेम आहे त्याचा हो हो हो माझ्याकडे वॉरंटी कार्ड वगैरे आहे त्याचा बॉक्स वगैरे पण सगळा व्यवस्थितच आहे रीपेर करून द्या नवीन नाही घेणार दुसरी तर मी तिचं अजून वापरच केलेलं आहे मी तिचा अजून वापर केलेला नाही आहे ती जशी नेली तशीच आहे ठीक आहे ना घेऊन येते मी कधी आणू ठीक आहे उद्या दहा वाजता घेऊन येते मी आणि तुम्ही पैसे किती घ्याल बापरे एवढे सारे पण मी तिचा वापरच नाही केला मग ठीक आहे ठीक आहे चालेल बरं धन्यवाद हो हो